हो मला एक पुस्तक आवडते त्याचं नाव आहे बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हे पुस्तक मला खूप आवडते ते पुस्तक पूर्ण सत्य होते आणि त्याच्यामध्ये जे काही पण सांगितलेला होता ते पूर्ण सत्य होते आणि ते पुस्तक मला खूप आवडते कारण की त्याच्यामध्ये काही खूप सारी जे माहिती भेटलेली आहे इतिहासाबद्दल बहुजन समाजाबद्दल आणि दलित दलित लोकांवर काय काय होत होतं आणि त्याच्यामध्ये खूप सारी जानकारी आहे की कसा काय जे बॅटल झाली ते मला पुस्तक खूप आवडतं